मी वाशिममधून भावसार या दुकानातून सनकोट खरेदी केला तो मला आवडला म्हणजे त्याचा कापड छान आहे त्याला एखादा डाग जरी लागला तर तो धुतल्यावर लगेच निघून जातो आणि कापडमध्ये पण काही फॉल्ट नाही आहे शिलाई लवकर उसवत नाही आणि बजेटमध्ये छान प्राईसमध्ये परवडला मला तो त्याची कॉल्टीपन चांगली आहे आणि कापडही व्यवस्थित आहे